रेडिओवर आम्ही बातम्या ऐकतो सकाळी सातच्या बातम्या आणि संध्याकाळी सातच्या बातम्या आम्ही आवर्जून ऐकतो त्यामध्ये आम्हाला खरंं तर रेडिओमधील विविध भारती हा कार्यक्रम खूप आवडतो ज्यामध्ये जुने गाणे लागले जातात व आम्हाला जुन्यातले जुने गाणे चांगले ऐकून आम्ही त्याचा आनंद घेतो आम्हाला सातच्या बातम्यामध्ये तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल देखील आम्हाला माहिती मिळते व ते आम्ही आवर्जून ऐकतो जेणेकरून आम्ही आमच्या मुलांना देखील रेडिओवरील बातम्या ऐकल्याने काय कळते बबा तुम्हाला जगातील माहिती मिळतात ह्यादेखील आम्ही त्यांला आवर्जून सांगतो